हो बोला

हां बरं किती दिवसांपासनं येत आहेत हे कॉल तुम्हाला असे अननोन हां तो नंबर सांगू शकता का मला हा हो न्योट नोट करून घेतो आहे

हां ओके फोन केल्यानंतर ती व्यक्ती काय बोलते काय डिस्कशन करते आहे का

हां तुम्हाला कोणावर संशय वगैरे किंवा तो आवाज ओळखीचा वाटतो आहे का किंवा तुमचा कोणासोबत वाद वगैरे काही हां यात काळजी करण्यासारखं तेवढं काही नाही आहे हे आता वाढतं प्रकरणच आहे सायबर क्राईमचं तर मी तुमची कम्प्लेंट घेतो आहे आणि सायबर क्राईमवाल्यांना तुमचा हा नंबर आणि त्यांना हे डिटेल्स देतो आहे सो ते ये ते ह्यात कोणाचा नंबर आणि काय ते ती व्यक्ती

हां हां हां करतील आणि जसं समजेल तुम्हाला बोलवेन त्याला हे केल्यानंतर अरेस्ट केल्यानंतर आणि तुम्ही आता तो नंबर जो आहे तो ब्लॉक करा आणि दुसऱ्या नंबरवरनं कॉल आलाच तुम्हाला जो आता नंबरवरनं तो नंबर ब्लॉक करा आ हां तो नंबर हा तो नंबर ब्लॉक करा आणि दुसरा नंबर तसाच कॉल आला तर मला फोन करून सांगा

हां ठीक आहे मॅम काही काळजी करू नका जसं कळेल तसं सांगेन सांगूच आम्ही लगेच तुम्हाला तुम्ही ह्या अगोदर केला असतात तर एवढ्यात ती व्यक्ती तुमच्यासमोरही आली असती पण ठीक आहे अजूनही काही वेळ गेली नाही आहे हातातून पण तुम्ही असे अननोन कॉल्स नको उचलत जाऊ आता आणि प्रिकॉशन्स घ्या बाहेर फिरताना पण ओके